आमच्या गावातील एक मुलगा कबड्डी खेळामध्ये खूप एक्सपर्ट होता आणि तो कबड्डी खेळत खेळत रोज प्रॅक्टिस करत करत तो कबड्डीमध्ये विनर आला आणि तो जिल्हास्तरीयमध्ये पण जिंकला आणि त्याला त्यामधून पैसे मिळाले त्या पैशातून तो सर्व त्याची व्यवस्था करतो आणि ते बघून आमच्या शाळेतील मुल त्या खेळात सहभागी होत असतात